ऑनलाइन फसवणूक कॉलचा मला एकदा सामना करावा लागलेला आहे आणि तो तो कॉल असा आला होता की मला तुमची ओ टी पी द्या आम्ही तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा करू किंवा तुमच्या तुमचा गूगलपे वगरे फोनपे वगैरे द्या आणि त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर काही पैसे जमा वगैरे होतील असे ते सांगत होते पण तेव्हा ते ट टी व्ही न्यूज वगैरे आणि स्मार्टसफोन वगैरेवर आम्ही जेव्हा न्यूज वगैरे बघतो तेव्हा असं सांगतात की कुठल्याही प्रकारची ओ टी पी वगैरे जर का आली तर ती शेअर करायची नाही आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे अकाऊंट नंबर फोनपे नंबर किंवा गूगलपे वगैरे कुठल्याही प्रकारच्या असे लोकांना द्यायचे नाही त्यामुळे आम्ही त्या कॉलला म्हणजे ना असं नाही असं द्यायचं असं ठरवलं आणि त्या कॉलला ब्लॉक करून तिथंच तो थांबवला त्यानंतर बँक फसवणूक टाळण्यासाठी मला काही टिप्स शेअर करायला आवडतील त्याच्यामध्ये पहिली टिप्स म्हणजेच ए टी एम ए टी एम जे मधून जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हा ती जेव्हा आपण त्याच्यामध्ये माहिती टाकतो आणि आपले पिनकोड वगैरे टाकतो तेव्हा ते कुठल्याही लोकांना शेअर नाही झाली पाहिजे ह्याची आपण काडजी घेतली पाहिजे आणि ती शेअर होण्यापासून आपण सतर्क असलो पाहिजे आणि आपला एटीपी दुसऱ्या लोकांना द्यायचा नाही आणि ते ते ओ टी पी कुठल्याही लोकांना माहीत पडू द्यायची नाही ते सीक्रेट ठेवायला लागते